पाच जिल्ह्याची नावे आपल्याला एक वाशिम दुसरा अमरावती तिसरा बुलढाणा चौथा यवतमाळ आणि त्याच्यानंतर अकोला असे पाच जिल्ह्याची नावे आपल्याला सांगता येतील